नमस्कार माझे नाव रेणुका रवींद्र कुलकर्णी आहे मी नुकतंच माझ्या मोबाईलला रिचार्ज केलेला आहे पण तो रिचार्ज आला आहे की नाही ह्याबाबत मला माहिती नाही तर तुम्ही त्याच्याबद्दल मला सांगू शकता का रिचार्ज करताना मी दोनशे नव्याण्णवचा रिचार्ज केला होता आणि तो फोनपेवरून केला होता माझ्या मोबाईलचे शेवटचे चार अंक दोन हजार पाच असे आहेत परंतु मला रिचार्ज झाला आहे की नाही याची माहिती मला नाही त्याच्यामुळे मला तुम्ही त्याबद्दल माहिती सांगा जेणेकरून माझ्या फोनपेमधून गेलेले पैसे किंवा न गेलेले पैसे याची माहिती मला मिळेल तसेच म हे हे माझ्या बाबतीमध्ये दोन दोन वेळेस झालेलं आहे परंतु मला मॅसेज येत नाही मी रिचार्ज करते पण मला सतत मॅसेज येत नाही तो मॅसेज काय येत नाही याचीही मला माहिती झाली पाहिजे त्याचप्रमाणे तुमचे जे काही रिचार्ज आहेत ते रिचार्ज कशा पद्धतीने आहेत आणि त्यामध्ये किती जी बी डाटा वापरला जातो किती कॉल किती एस एम एस दिले जातात हे सुद्धा माहिती करून घेणे मला गरजेचे आहे